हां आम्हाला फन अँड फूडला जायचं आहे दहा लोकं आम्ही

आम्ही दहाजणं ॲडजस होईल का तुमच्या कारमध्ये ए सी आहे का बरं किती घ्याल पैसे किती घ्याल

ए सी आहे हां ओके आम्हाला सकाळी इथून घरून साधारणतः आठ वाजता निघायचं आहे आणि तिकडून आम्ही सहा वाजता रिटन येऊ आठशे रुपये पर अच्छा ठीक आहे सकाळी अकरा वाजता नाश्त्याची व्यवस्था आहे आणि दुपारला दोन वाजता जेवणाची आणि पुन्हा चार वाजता चायची व्यवस्था आहे दिवसभर थांबावं लागेल तुम्हाला येताना आठच वाजेल

हां दोन तास हो म्हणजे आपण आठला निघू तर दहाला पोचू तिथे चालेल ना आम्हाला चालेल आम्हाला रविवारी पाहिजे या हफ्त्याचं तारीख हां नऊ तारखेला रविवारी आठ वाज

हां अच्छा ठीक आहे हां वडगाव बुद्धविहाराजवळ घर आहे माझं हां हां ठीक आहे थँक्यू ना